मी गोष्ट लिहिताना पात्रं कशी विकसित करते हे मी सांगायचा आता प्रयत्न करीन फार सोपं नाही आहे ते सांगणं मी असं म्हणेन की आधी मला जेव्हा एखादी कथा सुचते तेव्हा त्या कथेची सुरुवात मध्य शेवट असं सगळं मनात असतं आणि मग त्याच्यात साहजिकच किती पात्रं आहेत मुख्य पात्र कोण आहेत त्यांचं म्हणजे त्यांचं पुढे त्या त्या कथेत कसं कसं त्यांचं त्यांच्या आयुष्यात काहीतरी घडणार आहे हे सगळं मनात ठरलेलंच असतं पण कसं होतं की ती गोष्ट लिहिता लिहिता असं आधी न सुचलेलं किंवा अगदी असं पक्कं न ठरवलेलं काही तरी आपोआप लिहिलं जातं कारण की लिहिता लिहिता त्या कथलेला असं व वळण लागतं की त्या पात्राची भूमिका काय आहे किंवा त्या पात्राचं काय कॅरेक्टर आहे ते आपोआप लिहिता लिहिता बनत जातं बरेच वेळेला आणि मग ते आपोआपच तसं विकसित होत जातं किंवा बरेच वेळा असंही होतं की त्या पात्राच्या आजूबाजूची जी छोटी छोटी पात्रं असतात ती खरं तर मनात आलेली पण नसतात जेव्हा कथा मनात सगळी निर्माण होते तेव्हा ही छोटी पात्रं मनात आलेलीही नसतात पण ती कथा लिहिताना त्या छोट्या पात्रांना कधीतरी अचानकपणे महत्त्व जास्त येतं किंवा त्यांच्या तोंडी संवाद जास्त येतात आणि मग त्यांच्या ह्या बाजू आज आजूबाजूच्या पात्रांमुळे त्या मुख्य पात्राला सुद्धा एक ठहराव येतो किंवा त्या मुख्य पात्राच्या ही प्रवासात एका प्रकारची मदत होते त्यामुळे मी असं म्हणणार नाही की माझी अशी काही ठरलेली प्रक्रिया मी करते की म्हणजे असं गोष्ट लिहिताना असं असतंच मनात की मग असं झालं मग असं झालं मग असं झालं पण त्या पात्राबद्दलही असं असतं पण ते लिहिता लिहिता कधी कधी ते पात्र आपणहूनच एक आकार घेतं जे आधीपासून ठरलेलंच असतं असं नाही असं मी म्हणेन